हा बोला सर हो हो सर भेटता ना सर गहू भेटता सर्व प्रकारचे भेटतील सर हो होलसेल आहे जर तुम्ही जास्त जास्त प्रमाणात घेतले तर आम्ही होलसेल द्यायला तयार आहे सर हो सर दोन्ही प्रोडक्ट अवेलेबल आहे सर सर तुम्ही गहू गहू घेसाल तर सर तुम्हाला एका क्विंटलला सर तीन हजार रुपये द्यावं लागतान सर मका सर पंचावन्न रुपये किलो सध्या चालू आहे म्हणजे पाच हजार पाचशे रुपये क्विंटलला मका चालू आहे हा एका क्विंटलचे बोला तुम्हाला किती क्विंटल हवा सर काय गहू का मका गहू चार क्विंटल का सर तसा तुमचा गहू चार क्विंटल मार्केट रेटने तुम्हाला बारा हजार रुपये चार क्विंटलचे मिळून जाइल सर गहू आणि मका किती क्विंटल पाहिजे मका दोन क्विंटलचे सर मिळून त्याचे पण सर आपण बघून घेऊ सर सर पेमेंट कसे करणार आहे कॅश की क्रेडिट तर मग सर मी तुम्हाला दहा परसेंट डिस्काउंट देऊ शकतो हो हा ठीक आहे सर मग सर हो एकदम उच्च क्वॉलिटीची आहे एकदम चांगल्या क्वॉलिटीची आहे हो सर आम्ही चांगल्या क्वॉलिटीचा माल ठेवतो जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही डायरेक्ट भेट देऊ शकता आपल्या ऑनलाईन वेबसाईट पण आहे त्यावर पण तुम्ही संपर्क साधू शकता दुकानाची वेबसाईट आहे आपल्या

डिलिव्हरी वगैरे सर डिलिव्हरी तुम्ही घेणार आहे की आम्ही गाडी पाठवू ठीक आहे सर झाला हा थँक यू